मी कधीच अंधश्रद्धांवर ठामपणे विश्वास ठेवत नाही देवावर विश्वास आहे पण अंधश्रद्धांवर नाही देव आहे देवाची कृती पण आहे पण त्यासाठी तो कोणाच्याही अंगामध्ये येईल यावर माझा विश्वास नाही बरेच लोकांची अशी भावना असते की देव हा एखाद्या बाईच्या अंगामध्ये येतो ती बाई कोणती तर ती बाई कधीच अंघोळ न करणारी कधीच दात न घासणाऱ्या बाईच्या अंगात देव येतो खरोखर असं होत असेल का देव कधीच कुठल्या इंजिनीअरच्या कुठल्या डॉक्टरच्या याच्यात येत नाही तर जो बिनशिकलेला आहे जो शिकलेलाच नाही जो अनएज्युकेटेड आहे अशा लोकांच्याच अंगामध्ये देव येत असतो हे कितपत खरं आहे किंवा यावर कितपत विश्वास ठेवण्यासारखं आहे ही विचार करण्याची एक बाब आहे नाही का